मी राहतो त्या ठिकाणापासून अलिबाग हे शहर जवळपास आहे त्या शहरात मला कलेशी निगडीत असणाऱ्या स्टेशनरी वस्तू ह्या मिळून जातात जसे की मला कटर लागतात सँड पेपर लागतात काही लाकडी पट्ट्या लागतात की ज्यांच्या ज्यांच्यामुळे मी शिल्पकलेत सुध्दा त्याचा वापर करू शकतो आणि कॅलिग्राफीसाठीसुध्दा वापर करू शकतो अशा काही लाकडी पट्ट्या लागतात त्या मिळू शकतात तसेच पेण हे शहर आहे तिथेसुद्धा मला ह्या वस्तू उपलब्ध होतात तसंच हस्तकलेमध्ये मला जसं शिल्प शिल्प घडवतो तसं काही पेपर आर्ट करत असेन किंवा काही मातीपासून बनवत असेल तर मला पट्ट्यांची गरज लागते जसं आपण कॅलिग्राफी करतो त्यांना त्यांच्यासाठी जे पेन्स किंवा पेन्सिल्ससारख्या असतात तशाप्रकारे तिथे पट्ट्या वापरल्या जातात तर ह्या स्पेसिफिक पट्ट्या असतात त्यांचं वजन किती असेल त्या कि कश्या स्ट्रोकस् त्यांचे असतील ते किती अँगल्सने कट करावे लागतात ह्या सग ह्या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात आणि ह्या पट्ट्या काही पट्ट्या ज्या आहेत ह्या मला का वर्षानुवर्ष जपाव्या लागतात कारण का त्या मला मी स्वतः तयार क केलेल्या आहेत किवा वडलांनी मला त्या कर करून दिलेल्या आहेत तर त्या तयार केलेल्या ह्या ह्या दुसरीकडे कुठे मिळणार नाही आहेत मला तर त्या मला तश्याच जश्या जपून त्यांचं संवर्धन केलं पाहिजे के कारण की त्या माझ्या पूर्ण हातात बसलेल्या आहेत की त्यांचा त्यांचं वापरणे कसे आहे हे फक्त मला माहिती आहे किंवा मला ज्यांनी शिकवलं त्यांना माहीत आहे की ते कसे वापरले जावेत तर त्यासाठी मला त्या गोष्टी तर त्या लाकडी पट्ट्या आहेत त्या तशा जप जपल्या पाहिजेत आणि तरच त्या होतात एक माझ्याकडे पट्टी आहे ती गेले माझ्या आजोबांनी वापरली होती माझ्या नंतर वडलांकडे आली आता वडलांकडून माझ्याकडे आली आहे आणि ती अजूनही तशीच आहे कारण आणि तीच जास्त वापरली जाते कारण का त्यातून रिसल्ट्ससुद्धा मला चांगले मिळ मिळतात आणि ती माझ्या मला यूज्ड टू झाली आहे आता ती त्यामळे मला ती आता तशी जपणं हे एक माझ्यासाठी कर्तव्य झालेलं आहे